उच्च शिक्षण देणारे राज्यातील प्रमुख विद्यापीठे किंवा महाविद्यालये आहे ते आहे सावित्रीबाई फुले युनव्हर्सिटी आणि विश्वनाथ विश्वनाथ करंड मिट वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटी अँड इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी आता सावित्रीबाई फुले जी आहे पुण्याची युनव्हर्सिटी खूप महत्त्वाची आहे अत्यंत म्हणजे तिथलं ते जे एज्युकेशन आहे खूप महत्त्वाचं आहे आणि त्या युनव्हर्सिटीमध्ये खूप चांगल्या पद्धतीने अभ्यासक्रम रा राबवण्यात आलेला आहे तिथले जे टीचर्स स्टाफ आहे सा पुणे युनव्हर्सिटीमधले किंवा जे विद्यापीठांमधले ते खूप छान आहे खूप चांगल्या सोप्या पद्धतीने आपल्या स्टुडन्टला अभ्यास स्टुडन्टकडनं अभ्यासक्रम करून घेतात आणि इव्हन स्टुडन्टलापणसुद्धा ते जो अभ्यासक्रम आहे ते सोप्या पद्धतीने समजला जातो आणि कशा पद्धतीने क करायचा कोणत्या पद्धतीने शेड्यूल असतो मग अभ्यासाचा जो क्रम असतो तो खूप छान पद्धतीने राबविलेला आहे इवन जे पुणे युनव्हर्सिटीमधे जे मार्कस ऑस स्टुडन्ट खूप चांगल्या पद्धतीने गेन करतात किंवा मिळवतात कारण काय ही जी पुणे युनव्हर्सिटीची जी सावित्रीबाई फुले पुणे युनव्हर्सिटी आहे त्या सावित्रीबाई फुले जी पुणे युनव्हर्सिटी आहे तिथं पुणे युनव्हर्सिटीचं सर्टिफिकेट इन केस आपण तर इन फ्युचर कोणत्याही सिटीमध्ये किंवा कोणत्याही अदर सिटीमध्ये म्हणा किंवा अदर कंट्रीजमध्ये म्हणा आपण जॉबसाठी गेलो तर तिथे ते काउंट केलं जातं कारण की का पुणे युनव्हर्सिटीला जी म्हणजे सावित्रीबाई फुले युनव्हर्सिटी आहे त्याला फार व्हॅल्यू आहे कारण की बरेचसे जण जे आहेत एम बी ए म्हणा एम सी ए म्हणा किंवा पी सी ए म्हणा बी बी ए म्हणा आय टी ईंज आय टी सेक्टर झालं त्याच्यामध्ये आय आय आय आय टी किंवा आय टी सेक्टर किंवा मेकॅनिकल वेगवेगळ्या प्रकारचे इंजीनियरिंगजमध्ये ज्या फॅकल्टी असतात त्यांना सगळ्यांना पुणे युनव्हर्सिटी खूप बेस्ट आहे आणि सावित्रीबाई फुले पुणे युनव्हर्सिटी खूप छान आहे